स्मार्टफोनमुळे आपले आयुष्य खूप चांगले झाले आहे आजच्या काळामध्ये खूपशा अशा गोष्टी आहेत जे आपण घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीनी करता येते महत्त्वाचं बँकेचं काम ते ऑनलाईन पेमेंट करता येते कुठे जाण्या येण्याबद्दल आपल्याला तिकीट बुक करता येते प्रवास करण्याच्या आधी आपण घरी बसून तिकीट बुक करू शकतो लेकरांचा अभ्यास ऑनलाईन होऊ शकतो नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात मोबाईलने त्याचा वापर खूप आपल्या कामाचा आहे सध्याच्या परिस्थितीत आणि सगळे सध्या त्याचे आदीसुद्धा झालेले आहेत खूपसे लोक त्याच्याशिवाय काही काम करू शकत नाहीत आपल्याला स्मार्टफोन सध्या खूप कामाचे आहेत